हॅलो हां सिया कशी आहेस तू हां बरी आहे ना हां मी पण बरी आहे हो हो तब्येत पण बरी आहे माझी अगं मला ना जरा बाहेर देशात म्हणजे असं युरोपला फिरायला जायचं होतं तर तू बघ मागे गेली होतीस ती गेल्या वर्षी हां तर तुझं कोण असं ओळखीचं वगैरे आहे का एजंट हे मला ते सगळंच सुरवातीपासूनच सुरू हे करायचं आहे पासपोट पण काढायचं आहे आंतरराष्ट्रीय पण पासपोट नाही आहे माझ्याकडे आणि राष्ट्रीय पण नाही आहे हां हां तर ते सगळेच तयारी करायचे तर तू कसं काय केलं होतंस ते जरा मला त्याची माहिती देशील हो हो मला ते बाकीचं पण काय आहे ना आज आजूबाजूला म्हणजे फ्रान्स जर्मनी हा स्विझिलन इटली असं आजूबाजूचं पण जरा म्हटलं जा जाऊन येते फिरून हां हां मग तुझं कितीपर्यंत बजेट म्हणजे किती बसलं होतं माझं आता एक दोन लाखापर्यंत तर आहे तर त्याच्यात होईल का हां हां मग ते पासपोटसाठी किती खर्च काय आला होता तुला आणि तू एजंटकडून करून घेतलास की ऑफिसमध्ये गेली होतीस एजंट आहे हां हां हां मग त्याचा नंबर वगैरे आहे तुझ्याकडे हां मिस्टरांकडे आहे चालेल चालेल मग त्यांच्याकडून घेऊन तू मला पाठवून देशील का वॉट्सअपला हा व्हॉट्सअप कर त्याचा नंबर

चालेल चालेल म्हणजे जायचं आहे मला अजून खूप वेळ आहे पण मी कसं आत्तापासून तयारी करते आहे म्हणजे वेळेत होईल ना हां हां हां हो हो हो त्याच्यासाठी काय म्हणजे हे डॉक्युमेंट काय लागतात आता माझं बघ आधार कार्ड आहे बँक पासबुक पॅन कार्ड हां म्हणजे काहीच नाही विजा पण नाही माझ्याकडे ते पण सगळं सुरू सगळंच मला करायला लागणार आहे हां एकटी म्हणजे आहेत माझ्या काही मैत्रिणी आता ऑफिसमधला हां हां तर त्यांच्यासोबत जायचं आहे तर त्यांनी पण इथलं म्हटलं मी सुरुवात करते आत्तापासूनच सगळी तयारी करायला त्यांचं आहे सगळं रेडी माझं काहीच नाही मी अजून एवढ्या लांब कधी फिरायला गेले नाही ना हां हां म्हणूनच म्हणलं तुलाच विचारते तू कसं परवा जाऊन आली होतीस मागे आणि आहे का छान आहे फिरायला तिकडे काय बघण्यासारखं वगैरे व्यवस्थित आहे ना हां हां आणि कसं काय काळजी घेतात ते टूरची टूरस तिकडे चांगले मिळतात ना ओके ओके ओके हां हां हां होय होय सगळं सगळं तयारी करून जाणार हो हो तेच थोडी तब्येत बरी नाहीतर म्हटलं जरा बाहेरून फिरून येते म्हणजे कसं थोडं मोकळं वाटेल ना हा फ्रेश पण मन पण जरा हे माइंड फ्रेश होईल होय होय तेच मिस्टर पण म्हणाले जा म्हणून नंतर मग मी फिरून आले की मग मुलांना वगैरे जातील नंतर घेऊन ते होय होय नाही प्रवास झेपेल ते काय आता प्ले ह्याचाने प्लेनने जाणार म्हटल्यावरती काय एवढा त्रास होणार नाही हां गोळ्या औषध घेते वेळेवर

होय होय नाही फक्त तु मला ते एजंटचा नंबर दे हां बाकीचं मग बघते मी भेटते त्याला आणि काय कसं काय खर्च किती काय झालं ना तो जरा मला हे कर सांग म्हणजे व्यवस्थित हां तुझ्या माहितीतच असेल ना खास ओळखीचा तरच सांग मला

चालेल चालेल हो हो ऑनलाईन होतं काम का हे की त्याला प्रत्यक्ष जाऊन भेटायला लागेल त्याचे हां हां हां ऑनलाईनने म्हणजे त्याला वेळ लागते प्रोसेसला की होतं लगेच हां हां वेळ लागतो का हो हो नाही आहे माझा तसा वेळ आहे थोडा म्हणजे अजून पाच सहा महिने तरी आहेत डिसेंबरमध्ये कसं क्रिसमसची वगैरेची अशी सुट्टी येते ना हां तर त्याच सीजनला जायचं म्हणतो आहे होय होय होय चालेल चालेल तसंही तो नंबर पाठव आणि ऑनलाईन कसं काय करतात ते पण जरा मला सांग तू हां त्याची पण माहिती दे हो हो चालेल चालेल चालेल चल ठेवू मग हां हां चल बाय